हॅलो हां प्रज्ञा कशी आहेस हो हो अगं मी फोन अशासाठी केला की मला एका बिझनेस मीटिंगसाठी मुंबईला जायचं आहे हां ट्रेनने जाणार आहे मी तर मला ते तो प्रवास हा रेल्वेने जाणार आहे हो हो तर रेल्वेचं तिकीट कसं बुकिंग करायचं किंवा त्याचा खर्च एकूण किती आहे हे काही मला माहिती नाही आहे हो तुझं नेहमी मुंबईला जाणं येणं असतं ना नाही तू ब ब ब मोस्ट ऑफ तू ट्रेननेच जातेस ना म्हणून तुला फोन केला हो हो हो अगं पहिल्यांदाच ट्रेनने चालली आहे मी अशा पद्धतीने आणि एकटीच जाणार आहे त्यामुळे मला बाकीच्या काही बुकिंग वगैरे सारख्या गोष्टी मला कळत नाही आहेत हां मग कसं करता येईल सांग बरं हां हां बरं बरं अच्छा वेबसाईटला जाऊ का मी हां ठीक आहे मग तिथे सगळे हां हां तिकीट तिथं बुक होतं का बरं बरं आणि स्लिपर कोचनं जर जायचं असेल हां हां तं ते पण मला बघता येईल ना हां ठीक आहे ना ठीक आहे चालेल चालेल नाहीतर मी असं करते माझा आधार कार्डचा नंबर वगैरे हां माझे पर्सनल डिटेल्स तुला देऊ का मी पाठवून तू माझं तिकीट बुक करतेस का प्लीज कर ना गं हो हो ठीक आहे ठीक आहे मला शिकवच तू नंतरच्या वेळेला पण आत्ता मी खूप घाईमध्येआहे मला अत्यंत जरुरीच्या मिटिंगसाठी जायचं आहे मुंबईला हो त्याच्यामुळे म्हटलं की आता पहिल्यांदा तुलाच फोन करावा आणि तेव्हा विचारावं तुला अंदाजे किती खर्च येईल तरी या एकूण प्रवासाचा अच्छा हां हां ठीक आहे ठीक आहे चालेल काही हरकत नाही हो हो हो ठीक आहे चालेल म्हणून म्हटलं की रेल्वेचा प्रवास तर आपण नेहमी करत असतो पण अशा पद्धतीने त्याचं भाडं किती आहे किंवा हां हं किंवा ते ऑनलाईन कसं बुक करायचं हे मला माहिती नसल्यामुळे मी तुला फोन केला हो हो चालेल चालेल तुला वेळ आहे का माझ्यासोबत मुंबईला यायला हां मग आपलं दोघींचं पण तिकीट बुक कर ना हां चालेल मग हो हो चालेल अगं अगदीच मला चिंता मिटली की तू माझ्यासोबत आहेस ते हो हो बरोबर हो हो ठीक आहे मला तू अमाऊंट सांग किती आहे ती हां रेल्वेचं तिकीट किती आहे ते मला सांग मग तशा पद्धतीने तू बुक कर ओके चालेल चालेल हां भेटुया मग मी तुला नंतर फोन करते हां हां हां बाय